बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध सामाजिक चालीरीतींमध्ये मिरच्याची भाजी आणि बिट्ट्या यांचा भंडारा फार प्रसिद्ध आहे सर्व लोक आनंदाने एकत्र येऊन मिरच्याची भाजी आणि बिट्ट्या यांचा भंडारा करतात त्यामुळे सामाजिक एकता कायम राहते